नमस्कार मी अश्विनी भालेराव बोलते नाशिकहून आर्य संगीत प्रसारक मंडळाचाच हा नंबर आहे ना हां मी नाशिकहून बोलते आणि आपला जो सवाई गंधर्व महोत्सव आहे तर त्यासाठी आम्हाला खरं तर नाशिकहून यायचं होतं आमची एक सामूहिक सहलवजा सामूहिक रसास्वाद आयोजित करायची होती तर तुमची फेसबुकची पोस्ट पाहिली ज्यात तुमचा संपर्क क्रमांक दिला होता तिकीट आरक्षित करण्यासाठी त्यासाठीच खरं तर मी फोन केला आहे आपला साधारणतः किती ते किती तारखेदरम्यान महोत्सव आहे नेमका अकरा ते सोळामध्ये का जानेवारीच्या हां बरं बरं आणि मला विचारायचं होतं की आपल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात साधारणत एकाच वेळेस किती जणांचं तिकीट आरक्षित करू शकतो कितीही एक ते शंभर दरम्यान कितीही साधारणत बरं मला हे ज्या तिकिटाचं आरक्षण करायचं आहे तर त्यासाठी मला विचारायचं होतं की आपल्याकडे शुल्क किती आकारलं जातं अच्छा बाल्कणी दीड हजार अच्छा बाल्कणीच दीड हजार बरं आणि पुढची बैठक व्यवस्था अच्छा पाच हजारात बरं बरं आणि हे पाच हजार तिकीट या पाच सहा दिवसांचं संपूर्ण महोत्सवाच्या तारखांचं आहे का अच्छा हां ठीक आहे हां चालेल आमचं साधारणतः दहा जणांचा समूह आहे आणि आम्हाला पूर्ण म्हणजे संपूर्ण जो महोत्सव असेल ना अकरा ते सोळा दरम्यान तर त्या दरम्यानच यायचं आहे आणि आम्ही रोज अगदी असू गायक कोणकोण आहेत अच्छा राम पंडित अच्छा देव पंडित जयतीर्थ मेवुंडी पण आहेत रश्मी गायत्री पण आहेत बरं बरं बरं मग आम्ही शंभर टक्के तिकीट आरक्षित करतो आहे मला यासाठी विचारायचं होतं की कुठल्या कुठल्या देयक पद्धती स्वीकारल्या जातील म्हणजे ऑनलाईन तिकीट बुक होईल आत्ता तुमच्याशी संभाषण करताना होईल की आणखीन कुठल्या पद्धतीने अच्छा आत्ता संभाषणातनंही होईल का बरं मग मला एक विचारायचं आहे की जी बैठी व्यवस्था आहे ना जी सोफा नाही आहे जी मधली बैठी व्यवस्था आहे ना जिथे अगदी गाद्या वगैरे टाकलेल्या आहेत हां मला तिथलं तिकीट हवं आहे ते किती अच्छा ते सात हजार आहे का हां चालेल चालेल आमच्या सात जणांचं किती दहा सत्तर हां चालेल मग सत्तर हजार एकदम देऊ की टप्प्या टप्प्यात देऊ म्हणजे दोनदा पेमेंट करू का हां चालेल ना आपल्याकडे गुगल पे फोनपे आहे हां चालेल बेस्ट एकदम चालेल मी फोनपे तुम्हाला करते आणि मला याचा देयक प पत्र द्याल म्हणजे जेणेकरून आम्हाला आमचं तिकीट आरक्षित केलेलं आहे हे कळू शकेल हां चालेल मी पुढच्या पाच मिनटात तुम्हाला पैसे पाठवते आणि वाटल्यास तर पुन्हा एकदा फोन करते हां चालेल बैठी व्यवस्था सलग दहा आमची सीट आहेत सलग दहा जणं आम्ही बसू असंच तिकिटं द्या असंच आरक्षण करा हां चालेल धन्यवाद